भारत देशातील क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय असा खेळला जाणारा खेळ आहे त्याच्यानंतर हॉकी आहे आणि फुटबॉल आहे फुटबॉल मॅचेस कबड्डी खोखो सर्व आहेत आणि क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा हे सर्व प्लेयर्स सुप्रसिद्ध खेळाडू आहेत आणि तसेच रवींद्र जडेजा किंवा रविंद रवींद्र सेहेवाग वगैरे हे सर्व फार लोकप्रसिद्ध असे खेळाडू आहेत फार उत्तम म्हणजे त्यांच्यामुळे भारताला एक क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळालं आणि अजूनही हे लोक खेळतात आहे फक्त रवींद्र सेहेवाग सोडून त्यामुळे आणि सचिन तेंडुलकरने तर भारताला त्यां विक्रमच त्यांनी केला आहे की त्याचं फार मोठं नाव आहे इवन इंडियामधेच नाही तर आउट ऑफ कंट्रीदेखील सचिन तेंडुलकरला म्हणजे त्याचं त्याचे फॅन्स आहेत आणि भारतात असे बरेचसे खेळ आहेत खेळले जातात किंवा त्या क्षेत्रातले असे प्रसिद्ध लोक ये जसं की टेनिसपटू सानिया मिरझा सानिया नेहेवाल आणि हे सर्व लोक आहे किवा पी वी सिंधू आनि बॉक्सर खेळ बॉक्सिंगमधे सुप्रसिद्ध अशी असलेली मेरीकॉम तिने आपला विक्रम नोंदवला आहे सो अशा प्रकारचे बरेचसे खेळाडू आहेत आणि आपापले काम ते लोक करतात आहे आणि बरेच आणि भारतामधे स्पोर्ट्सला खूप जास्त महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते आणि बरेचसे खेळ खेळले जातात सो आणि